हॅलो हॅलो आई बाबा कसे आहात नमस्कार तब्येत बरी आहे का भाऊ कसा आहे मामाची तब्येत बरी आहे का आजी कशी आहे आजीची तब्येत बरी आहे का अच्छा आज मला तुमची लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी मी फोन केला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लग्नाला पस्तीस वर्षं पूर्ण झाली कसं वाटत आहे तुम्हाला आज मी हवी होते तिथे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कदाचित बहीण येणार आहे का धनाश राजश्री येते आहे का अच्छा येते आहे बरं बरं मी दिवाळीपर्यंत येते ह्यावेळेस मले श्रीनिधी लहान असल्यामुळे माझं येणं होणार नाही तर मी दिवाळीमध्ये येते तेव्हा आपण पुन्हा एकदा सेलिब्रेट करू त्या तेव्हा पाडवाही साजरा होतो भाऊबीजही साजरे होते आणि तुमचा लग्नाचा वाढदिवसही साजरा होतो मग आपण खूप मज्जा करूया अच्छा आणि बाकी सगळे बरे आहेत का पाऊस वगैरे झाला आहे का अच्छा आई तुझी शाळा सुरू आहे का अच्छा शाळा किती ते किती आहे सध्या हिश अच्छा बरं आई माझं आहे ना थोडं रिचार्ज संपत आहे तर आपण कंटिन्यू बोलतच राहू त्यामध्ये बोलता बोलता मी रिचार्जही करते मी जर थांबले तर तू बोल ओके बरं हो ग किती रुपयांचं रिचार्ज करते तू मी थ्री नाईनटी नाईनचं वगैरे रिचार्ज करते किंवा सेवन नाईन नाईनचं जिओचं प्लान आहे अ् आणि ते रिचार्ज आता मी ना आता आपला संपर्क तुटला नको त्रुट तुटायला नको त्यासाठी मी आता ऑनलाईन पेमेंट करत आहे फोनपेद्वारे करते ओके सेवनटी नाईन नाईनचं रिचार्ज योग्य वाटतं मी अच्छा झालं आहे डन झालं झालं ग माझं रिचार्ज हो मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे बरं अजून काय म्हणते शाळेमध्ये तुमची ॲक्टिविटीज वगैरे चालू आहेत का शेतामध्ये काय आहे बाबा काय करत आहेत शेतात सध्या अच्छा ज्वारी वगैरे पेरली आहे का गहू पेरला आहे का ऊस आहे का बरं बरं आणि आजी बरी आहे का आत्या वगैरे आल्या का मावशी मावशीचं चक्कर झाला का आणि मामा आले का तू गंगापूरला गेली होतीस का बरं गंगापूरच्या आजीची तब्येत बरी आहे का अच्छा आणि आजी बरी आहे का बरं बरं आजीची तब्येत बरी आहे हो का बरं बरं आणि मामाची बरी आहे का तब्येत अच्छा मामाची बँक वगैरे सुरू आहे का मामाच्या शेतात काय आता सध्या बरं बरं मी रिचार्ज ना फोनपेनी केलं आणि माझा नंबर आहे नऊ पाच सात नऊ चार शून्य सात दोन शून्य सात ह्या नंबरवर मी ना फोनपेवरून रिचार्ज केलं फोनपेवरून खूप सोपं आहे रिचार्ज करण्यासाठी हो तुझं जर बँकेत ऑनलाईन अकाऊंट असेल फोनपे जर मोबाईलमध्ये असेल तर त्यामध्येही तू करू शकतेस सोपं आहे ओके बरं अजून काय म्हणतेस ओके मग मी लवकरच येते हो नक्की येते मी बरं ठेवू मग आई फोन बाबांनाही सांग ओके बाय आई